हॅलो हॉटले इंटरनेट सर्विस हा हा मी धुमाळ बोलतो आहे परवा मी तक्रार केली होती की माझं इंटरनेट चालत नाही आहे आणि तुम्ही ती तक्रार घेतली पण होती आणि एक दिवसाच्या आत ती तक्रार निवारण करण्याचं तुम्ही मला वचन दिलं होतं पण अद्याप ती तक्रार दूर झालेली नाही आहे नाही नाही तुम्ही एक दिवसात करू म्हणून सांगितलं आणि अजूनपर्यंत माझा इंटरनेट चालूच नाही आहे अहो अहो मी ॲक्च्युली ऑनलाईन काम करतो ऑफिसचं आणि माझ्यासाठी इंटरनेट अतिशय जरुरीचं आहे आणि त्याच्याशिवाय माझं ऑफिसचं काम होऊ शकत नाही आता तुम्ही जर मला ती इंटरनेट सेवा परत बहाल केली नाही तर माझं कसं काय होईल मग मी आता शेजाऱ्यापाजाऱ्यांची मदत करून किंवा ते त्यांच्याकडे जाऊन बसून मी माझं काम रेटतोय ऑफिसचं पण आता तुम्ही मला एक दिवसात होईल म्हणून सांगितलं मी निर्धास्त राहिलो अहो तुम्ही माझं ऐकून तर घ्या तुम्ही बरं मला एकानी सांगितलं की तुमची सेवा ब सुरू झाली आहे परत मग मी परत जाऊन बघतो इंटरनेट ऑन करून बघतो तर काही नाही जैसे थेच होतं सगळं नाही नाही नाही तुम्ही तुम्ही ते केलेलंच नाही काही काम म्हणजे तुम्ही मला तसंच सांगायचं होतं ना की बुवा म्हणजे मी वेगळी काहीतरी हे केली असते अरेंजमेंट करून टाकली असती नाही नाही असं असं नाही का करून उपयोग ॲक्च्युली त्याच्यामुळे काय होतं माझं काम आढून बसलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय की एक दिवसात होईल त्याला तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस लावल्यावर कसं काय चालणार ते काम नाही आता तुम्ही मला एकदा नक्की सांगा नाहीतर मग मला दुसरी काहीतरी व्यवस्था करायला नाहीतर मग मग ऑफिसमध्ये जाऊन मग मग मी माझी कामं करेन मग मी नक्की होणार आहे का अहो केबलचं काम चालू आहे तुम्ही म्हणता पण ते ते करा न मग लवकर तुम्ही ते काम म्हणजे आता किती शेजारीपाजारी तर सगळीकडे व्यवस्थित चालू आहे कुठलं केबलचं काम चालू आहे नाही नाही मी शेजारी विचारलं नाही नाही त्यांची सर्विस अस ह वेगळी असू शकते पण ओके ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही असं करा आता मला उद्या नक्की चालू होणार आहे का चालेल चालेल उद्यापर्यंत नक्कीच पण मला म्हणजे खूप वाईट अनुभव येतो आहे तुमच्या ह सर्विसचा आणि त्याच्यामुळे मला खूपच दिरंगाई होत आहे माझ्या कामामध्ये तुम्ही लवकरात लवकर ते चालू करा एवढंच माझं मागणं आहे तुमच्याकडे आता मग मी उद्या उद्या परत नाही झाले सुरू तर मी परत तुम्हाला फोन करून परत तुमच्या मागे घोशा लावेल त्याचा ठीक आहे ओके ठीक आहे आभारी आहे आभारी आहे ओके